पवनार हे एक चांगलं पर्यटन स्थळ आहे तिथे भरपूर लोक अशी म्हणजे फिरायला येतात कोणी डबा पाटी करायला येतात तिथे प्री वेडिंग शूट होते म्हणजे तिथे शूट होण्यालायक भरपूर काही असं म्हणजे आहे वातावरण आहे नैसर्गिक पणा आहे तिथे तिथे आपण म्हणजे घुमू फिरू शकतो कपल्स फोटोशूट करतात प्री वेडिंग फोटोशूट होते कोणाचा बड्डेचा फोटोशूट असेल ते सुद्धा करू शकतो आपण तिथे कोणाचं मॅटर्निटी फोटोशूट असेल ते सुद्धा आपण करू शकतो म्हणजे तिथे भरपूर प्रकारचे फोटोशूट होतात पाहण्याला पाहण्यासाठी भरपूर काही आहे तिथे नदी आहे आणि मंदिर आहे तिथे मेन म्हणजे पर्यटन स्थळांचं विशेष तिथे म्हणजे तु मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता तिचं म्हणजे कोणता देव आहे तिथे ते म्हणजे देवाचे तिथे कोणती भावना आहे तिथे आपण म्हणजे करू शकतो भरपूर काही म्हणजे असं आपण तिथे घुमू फिरू शकतो भा बाहेरचे वगैरे लोक येतात तिथे राहू तर शकत नाही कारण की तिथे हॉटेल्स नाही आहे रेस्टॉरंट नाही आहे तिथे खाण्यापिण्याची सोय नाही होत बरोबर पण जे पाणीसुद्धा कॅनचं किंवा बॉटल्सं पाणी असं यूज करू करावं लागते आपल्याला गाड्या नाही मिळत कारण तिथे ऑडनरी बसेस नाही थांबत आपल्याला स्पेशल गाडी करून यावं लागते अशा प्रकारचं ते पवनार पर्यटन स्थळ आहे